हॅलो हां नमस्कार आमच्या भागामध्ये धर्मामुळं पर्यटनावर कसला प्रभाव पडला आहे का आ तर काहीच नाही आहे आपण धर्म सम सर्व धर्म समभाव संपूर्ण देशामधे पर्यटनस्थळ हा सगळ्यांचेच आहे त्यामुळे आम्ही सगळीकडं जातो आमचं कुल दैवत तुळजापूर देवी आई तुळजाभवानीला निमंत्रणासह धर्म समभाव सगळेजणं जातात त्यामुळे काय गरज नाही